शाळेनंतरचा संध्याकाळचा वर्ग म्हटला तर जेव्हा श जेव्हा शाळा सुटायची वेळ होते तेव्हा एखांद्या सरांचा प्रेड असला की ते प्रेड असं वाटते की हा प्रेड केव्हा होतो आणि केव्हा नाही आणि केव्हा आपण घरी जातो कारण संध्याकाळची वेळ असल्यामुळे प्रत्येकाला ही घरी जायची घाई असते जेणेकरून त्या प्रेडला सगळ्यांनाच झोप येत असते आम्ही तर आमचा शे शेवटचा प्रेड असायचा त्या प्रेडमधे आम्ही खूप मज्जा करायचो आणि सरही आमच्यासोबत खूप मज्जा करायचे सरही आम्हाला खूप समजून सांगायचे वगैरे शिकवायचेही मस्त हा प्रेड खूप चांगला असतो जेणेकरून तो सगळ्यांनी शिकवला पाहिजेत